मला म्हणजे पाककृती बनवायची असली तर जर समजा आपल्या घरी पाहुणे येत आहेत तर त्यांना कशी पाहिजे त्यांच्या चवीनुसार बनवणार नं आपण त्यांना समजा आपल्याला काही म्हणजे खीर बनवायची आहे त्यांना जास्त खीर गोड पाहिजे की फिक्की पाहिजे तांदळाची पाहिजे की रव्याची पाहिजे अशाप्रकारे की साबूदाण्याची पाहिजे विचारून बनवतो ना की जसं आता आपण आपली म्हणजे आपल्या चवीनुसार बनवली जशीच्या तशी तर ते त्यांना म्हणजे कोणाला शुगर असते कोणाला काही म्हणजे असे वेगवेगळे बीमारी असते जी की त्यांना ते चालत नाहीे तर मग म्हणून त्यांच्या चवीनुसार माझं माझं म्हणणं असं आहे की त्यांच्या चवीनुसार आपण ते पाककृती बनवावी त्यांना विचारून